मला निवड करायला सांगितली तर बहुतेक मी वर्तमानपत्रातला जो एंटरटेनमेंट सेक्शन असतो तोच वाचेन तो मी नेहमीच सर्वात आधी वाचते रोजच पेपरमध्ये कारण की ती पुरवणी वेगळी असते आणि ती वाचून हल्ली वर्तमानपत्राचं झालं आहे काय दोन गोष्टी झाल्या आहे की एकतर इंटरनेटमुळे बातम्या ज्या आपण वर्तमानपत्रात वाचतो त्या सगळ्या जुन्याच असतात जुन्या म्हणजे त्या आपल्याला आधीच माहिती असतात कारण की त्या आपल्या फोनवर आधी आपण वाचलेल्या असतात वर्तमानपत्र दुसऱ्या दिवशी सकाळी येतं आणि वर्तमानपत्र रात्री बारापर्यंतच्या बातम्या अगदी एक दोनपर्यंतच्या बातम्या कधी कधी खेळाच्या बिळाच्या छापतो पण आपल्याला अगदी सकाळी काय घडलं आहे हे उठल्या उठल्या आपल्या फोनवर माहिती असतं त्यामुळे वर्तमानपत्र अगदी शिळच असतं त्यातल्या त्यात त्याच्यातलं संपादकीय असतं ते वाचनीय असतं कारण की ते आपण आधी वाचलेलं नसतं पण मला असं वाटतं की हल्लीच्या जगात असं झालं आहे की बातम्या काय वर्तमानपत्र काय की त्याच्यात सकारात्मक बातमी फारच क्वचित वाचायला मिळते सगळं नकारात्मकच असतं की कोणत्या देशात युद्ध झालं कोणाचा ॲक्सिडेंट झाला कोणी कोणाचा खून केला कोणी कुठे लाचखोरी केली कोणाला कुठे पकडलं गेलं कोण कोणाला वाईट बोललं कोणाचं कोणाशी पटत नाही आहे कुठे भांडण झालं कोणाला फसवलं अशाच सगळ्या बातम्या हल्ली असतात तर म्हणजे असंच झालं आहे जग असं झालं आहे किंवा कदाचित ग्राहकांना तेच हवं असतं म्हणून ते छापतात का काय म्हणजे जे काही असेल पण चांगल्या बातम्या किंवा सकारात्मक बातम्या ह्या कमीच असतात तर सकारात्मक किंवा डोक्याला ताप नाही होणार असं कुठे असतं तर ते फक्त ते मनोरंजनाच्या पुरवणीत असतं की सिनेमातले लोक काय करत आहेत किंवा खेळाच्या क्षेत्रातले लोक काय करत आहेत किंवा काही पण म्हणजे कोणता नवीन हॉटेल निघालं आहे कोणता नवीन सिनेमा आला आहे त्याची काय कथा आहे त्याचं काय परिक्षण आहे तर मग त्यामुळे मला असं वाटतं की सकाळी सकाळी उठून डोक्याला ताप करून खून मारामाऱ्या वाचण्यापेक्षा तीच पुरवणी वाचलेली बरी त्यामुळे मी तरी तोच विभाग सर्वात आधी वाचते